हा तुमच्याकडे हार वगैरे आहे का हॅलो तुम्ही ते हा हार हवा होता मला

बरं अफ्टर वगैरे फुलांचा नाही आहे का तुमच्याकडे बरं हा अफ्टरचा व्यवस्थित भाव लावा नाही मला सात आठ हार पाहिजे होते तर रेट व्यवस्थित लावा तुम्ही

नाही सातशे रुपये भरपूर होते एक काम कर नाही नाही सातशे रुपये सात हाराचे भरपूर होत आहे एक काम करा तुम्ही मला पाचशे रुपयाला ते सात हार देऊन द्या नाही नाही भ भरपूर झाले ना सहाशे रुपये व्यवस्थित लावा ना बरं त्याच्यासोबत फुलं वगैरे येईल ना हार वगैरे तयार आहे का तुमच्याकडे आता सध्या की वेळ लागेल

बरं ठीक आहे ना ठीक आहे ना तर सध्या मला हारच हवे होते

नाही नाही बाकी काही नको हारच हवे मला ठीक आहे मी येतो अर्ध्या घंटानंतर येतो मी तर तुम्ही ते पॅक वगैरे करून ठेवून द्या ठीक आहे